आमच्या इकडे औंढा नागनाथ येथे आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावने येथे महादेवाचे प्रसिद्ध असे जुने मंदिर आहे त्या मंदिरामध्ये फेब्रुवारी उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी अशी प जुन्या काळापासून यात्रा भरते तिथे विविध भागातून असे साधु संत आणि विविध असे गावातील किंवा भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून तिथे भावीक भक्त येतात आणि त्यामध्ये श्रावण मास महिन्यामध्ये पण तिथे यात्रा भरली जाते तिथे विविध अशा भागातून लोक पायी दर्शन घेण्यासाठी येतात विविध विविध लांबून पाय दर्शन घेण्यासाठी येतात तेथे विविध अशा मूर्ती मूर्ती कोरीव जुन्या काळातील आहेत मंदिराभोवती विविध असे चित्र रेखाटलेले आहे मंदिरावरती उंच असे एक शिखर आहे त्या शिखर शिखर हे पितळ या धातूचे बनवलेले असून त्यात शिखरास सोन्याचा लेप चढवलेला आहे मंदिराचे तोंड हे पूर्वेकडे आहे मंदिराभोवती श्री संत नामदेव महाराजाचे मंदिर आहे आणि दक्षिणेस मुख्यद्वार आहे त्या त्या मंदिरास एकूण चार द्वार आहेत पूर्व पश्चिम दक्षिण असे चार द्वार आहेत पूर्वेकडून आत जाण्यासाठी व दक्षिणेकडून बाहेर निघण्यासाठी असे दरवाजे आहेत त्या मंदिराजवळ एक मोठी अशी बार बार विहीर पण आहे